मी ना एक दिवस बीचवर फिरायला गेली होती आम्ही मस्त इथे खेळत होतो व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे क्लिक करत मस्त बीचवर छान खाली मी बसलेली होती रेतीवर अचानक काय झालं तिथे मला एक स्टिंग्रे नावाची मोठी मा मोठ्ठा मासा दिसला मी तिला ब बघितल्याबरोबरच मला मी कधी बघितलं नव्हतं की एवढा मोठा मासा असतो आणि तो कसा दिसतो फक्त डिस्कवरीवरच बघितला होता तर तिथे न बाजूला काय झालं एक फिशिंग करत होते एक काका तर त्यांना मी सांगितलं एक मिनटं द्या बरं मला ते अ ट्राय करू द्या की मी ते पकडू शकते की नाही मला माहित होतं पकडलं जाणारच नव्हतं कारण की मला कोणतं असं हे एकदम एक्स्पर्ट नव्हती मी मग मी तिनी एक घेतलं त्यांच्याकडनं फिशिंगची दोरी आणि अशी टाकली त्याला चारा होता मस्त अशी मांस त्याला लटकलेलं होतं बरोबर ती स्ट्रिंगेनी काय केलं ते पकडून तो चारा तिने पकडून ठेवला आणि तेवढाच वेळात न मी काय केलं ते असे रिंगने गोलगोल फिरवत त्या मासोळ्याला वर आणलं बापरे म्हणजे मी इतकी आश्चर्यचकित झाली त्याच्यामध्ये की मला बिल्कुल असं अस वाटलंच नव्हतं स्वतःला असं एस्पेक्टेशनच नव्हतं की असं कसं मी ती स्ट्रिंग्रे पकडून घेतली एकदम खूपच मस्त असा तो अनुभव आलेला होता मला